हॅलो हा बोला ना ताई

ना देईन ना करून या ना

माझं मोठं पार्लर आहे आणि तुम्ही किती लोक काय आहे ते येऊन जा सगळेजणं कसं मला ॲड्रेस पाठवून देजा तुमचा काय घालाचयं आहे साडी की पातळ पण मग काय तुम्हाला काय हेअरस्टाइल टाकायची आहे आहे पण सांग तुमचा आहे का मग सामान तुमचं आहे का मेकप सामान झालं हेअरस्टाईलचं आहे का तुम्हाला मेकअप वगैरे करायचं आहे का हेअरस्टाईलच टाकायची आहे हो का हां मेकअप वगैरे व नाही बरं मी मेकअप सुंदर करून देतो पण पैसे एक्स्ट्रा घेईन मी ठीक आहे करू शक करू शकतो पण तुमचा प्रोग्राम केव्हा आहे तर ठीक आहे ना तुमचा ॲड्रेस पाठवून द्या मला चार पाच हजार लागेल ना

पर कँडेड हजार रुपये आहे ना हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे